ग्रामीण भागामध्ये पण आता शिक्षणाची व्यवस्था सरकारनी चांगली केलेली आहे मुलींना शाळेत पाठवणे मुलांना पण आणि ते कामं करून सुद्धा शाळेला आता जास्त महत्त्व देत आहे जसे आता मोठ मोठ्या विभागात जिल्हाधिकारी कलेक्टर असे ग्रामीण भागातील जे शिक्षण घेतलेले व्यक्ती आहे ते आपल्याला ग्रामीण भागातीलच दिसते त्यांची शिक्षणाची पातळी आता त्यांना पण म्हणजे समजण्यात आली की नाही आपण शिकलं तर असं होईल आपण खूप मोठं काहीतरी करू शकेल आपल्या मुलांना आपण शिकवू शकेल म्हणून ग्रामीण भागात पण आता खूप सारी सरकारने सुधारणा केली मुलांना शाळेत पाठवले जाते काहींची परिस्थिती नसते काहींना छोटे भाऊ असते ते त्यांना पहावे लागतात शेती आई वडील शेती करतात शेतात गेल्यानंतर कु त्यांना कोण पाहील त्याच्यामुळे त्यांची शिक्षण रहा राहून जाते पण आता असं झालेलं आहे की ग्रामीण भागातील मुलांना पण शिक्षणाचं खूप महत्त्व कळलेलं आहे सरकारने त्यांच्यासाठी खूप साऱ्या सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहे त्यांना शिक्षणासाठी व सगळ्या ज्या त्यांना ज्या उपयोगी वस्तू आहे त्या त्यांना श शाळेतूनच मिळ मिळाल्यामुळे त्यांना त्यांचे आई वडील पण आता शाळेत पाठवण्यासाठी धडपड करतात लहान भाऊ बहीण असल्यामुळे त्यांना पण शिक्षणासाठी शाळेत घालून देतात अशा कितीतरी सरकारने त्यांच्यासाठी उपाययोजना केलेल्या आहे त्यामुळे श्रीन ग्रामीण भागातील मुलं मुली पण आता शिक्षणासाठी त्यांची प्रगती उत्तम आहे